हॅलो मला तुम्ही सेकन प्रोडक्ट दिलेलं आहेत म्हणजे दिस्टिप दिलेली ती मग ती वे अशी ही झालेली आहे खराब झालेली आहे त्याच्यावर चित्ती लागलेली आहे ती मला रिटन करायची आहे अहो नाही ओ आम्ही चेक करून तुम्ही चेक करून नाही दिलेली काही पण सांगता तुम्ही अहो खरं चेक करून दिलेली आहे तुमच्याकडनं सुद्धा असं काहीच नाही आमच्याकडनं चूक अजिबात नाही झाली आहे आम्ही फोडलं आणि त्याच्यामध्ये हि बं हे बघितलं तर ही खराब झालेली होती मला ती ना रीटन करायची आहे त्यामुळे मग मला ती रीटन करायची आहे मी ती रिटन करते आहे मला तुम्ही ओ टी पी सांगा हां चालेल पण ते लोकेशन तुम्ही पाठवा कोणच्या लोकेशनला यायचं आहे ते आणि तुमचं तुम्ही मला मी री तुम्ही रीटन करण्याची आय डी एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी मला मला सांगा हां ओके सांगतो आणि ती पुन्हा तसं होतं तसंच हे करून ठेवा ते वापरू नका नाही आम्ही अजिबात नाही ते वापरत अजिबात नाही वापरत ते तसंच्या तसंच आहे कालच ऑर्डर केलेली आणि ती निग आणि ती हे बाद निघाली जरा बघून जरा लक्षपूर्वक पूर्ण करून ते बा हे करून चेक करून द्या